विळा विळ्याने आपण निंदण करतो त्या नांगरणे नांगरण्यामुळे शेतीतील जे कीड आहे किंवा तण आहे त्यावर नियंत्रण मिळते त्याच्यानंतर डवरणे डवरण्यानेसुद्धा गवत राहत नाही पीक चांगलं येते